पनीर मसाला बैंगन मसाला दाळ भात कढी भात चिकन बिर्याणी डोसा पाणीपुरी आप्पे सूप मच्छी फ्राय हरभऱ्याची भाजी मेथीची भाजी पनीर तिक्खा व्हेज मराठा काजू करी पिझ्झा बर्गर आणि खिचडी आप्पे नूडल्स चायनीज मटन फ्राय

पनीर तिक्खा अंडा कढी चिकन हांडी वरण भात व्हेज अंडा बिर्याणी पिझ्झा नूडल्स काजू करी आणि हरबऱ्याची भाजी शेपूची भाजी आलूची भाजी दाळ फ्राय दाळ फ्राय वाटाणा वाटाण्याची भाजी एवढंच